आम्ही चिखलदऱ्याला गेलो गेलो होतो तिकडून येता येता आम्ही वर्धाच्या एका धाब्यावर थांबलो होतो मग तिथे आम्ही तीन याचा ऑर्डर दिला होता झुणका भाकर आणि भरीत त्यांना मग आम्ही ते सगळं खाल्ल्यानंतर मी त्यांना विचारलं की हे बनवते कसा तर मग त्यांनी सांगतलं की झुणका भाकर हे भिजवतात ते वगैरे काही माहीत नाही मग त्यांना काही जास्त काही सांगितलं होतं मला तर मग भरीत जे आहे मग ते एक चूल राहते मग चूलमध्ये ते पेट काड्या वगैरे पेटवाय लागते मग त्याचे बाहेर निवे निघतात मग त्या मोठे वांगे राहते ते भरीत बनवासाठी त्याने सांगतलं होतं की मोठे वांगं राहते त्याला त्या निव्यावर ठेवा लागते मग ते मतलब शिजलं मतलब ते शिजते मग ते झाल्यानंतर त्याला बारीक करतात यत ती कांदा वगैरे ते सगळं मिसळून मग ते भरीत बनवतात आनि मग ते आमच्या वर्धा जिल्ह्या मतलब वर्धा जिल्ह्यामध्ये फेमस ढाबा तोच होता एक जय महाराष्ट्र आम्ही तिथे गेलो आणि तिथं जायचा आनंद खूप वेगळं आहे आणि तिथचे मतलब जे काही पदार्थ हाही जे काही ते बनवतात त्याचा ते खाण्यात जी मजाच वेगळी आहे त्याच्या मतल त्या ढाब्यामधला नि आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये तोच ढाबा एक चांगला फेमस आहे आणि सगळे लोक तिथेच जातात कारणकी त्याच्या हातची रेसिपीज खूप चांग छान आहे ते सगळेजण तिथे जातात आणि त्यावेल्या